मी खरं तर कुठलंही वाद्य वाजवायला शिकलेले नाही आहे पण घरात संगीत असल्यामुळे आणि आई गाण्याचे क्लासेस घेत असल्यामुळे घरामध्ये तंबोरा आणि पेटी कधी तबला सुद्धा आलेला होता तर मी ते लहान असताना ते हातात घेऊन वाजवून बघायचा प्रयत्न करायचे आणि आईने तशी मला कधी अडवणूक केली नव्हती की इतकं महाग मोलाचं वाद्य आहे तर त्याच्याशी खेळू नकोस ते तुटेल असं कधीच झालं नाही आता तंबोरा खरं तर हे वाद्य नाही आहे ते साथीचं वाद्य म्हणूनच जास्त येतं पण मग माझं मलाच लक्षात आलं की मला पेटीवर गाणं वाजवता येतं आहे एक तर मी कानसेन जास्त असल्यामुळे माला पटकन ते सूर गळ्यातून काढण्यापेक्षा ते पेटीतून काढणं जास्त सोपं वाटायला लागलं मला पूर्वी आईला साथ करायला पेटीवर साथ करायला तिचे साथीदार यायचे आणि ते कार्यक्रम करायचे तेव्हा ते पेटीवर तिला साथ करायचे पण एकदा असं झालं की एका कार्यक्रमासाठी तिला कोणी साथीदार मिळेना पेटीसाठी मग तिने सहज मला विचारलं मी तोपर्यंत पेटी अशीच ऐकून ऐकूनच वाजवायला सुरवात केलेली होती तेव्हा मग आईने मला सांगितलं की वाजवशील का हात बऱ्यापैकी बसलेला आहे बोटंही बऱ्यापैकी फिरत आहेत म्हणून तिने मला विचारलं आणि मग आम्ही बसलो रियाजाला सुरवातीला थोडं झगडले मी पण माला माझ्या आईचे सूर किंवा आईच्या ताना ह्या मला बऱ्यापैकी प्रेडिक्ट करता येत असल्यामुळे ती ज्या प्रकारे गाणं म्हणणार आहे ते मला आधीच माहिती असायचं आणि मग ते सूर आपोआप पेटीतून निघायचे एका अर्थी मी तिला फॉलो सहज करू शकायचे आणि अशा प्रकारे मी पेटी वाजवायला सुरुवात केली पण तेवढंच त्याहून जास्त असं कधी वाटलं नाही की आपण एखादं वाद्य शिकलं पाहिजे किंवा त्या वाद्यांमध्ये आणखीन त्याच्याबद्दल जास्त शिकलं पाहिजे वगैरे असं काही नाही मी पेटी कधीच शिकले नाही पण काही हरकती काही मुरक्या वगैरे मला वाजवता येतात पेटीवर आणि सध्या तरी मी त्यातच समाधानी आहे